मी काही दिवसापहिले रिबोट कंपनीचे हेडफोन घेतले होते वायरलेसवाले तर त्या कंपनीचे हेडफोन घेते वेळी दुकानदाराने मला खूप चांगलं त्याबद्दल गायडन्स केलं होतं मी दुसऱ्या कंपनी घेणार होतो सॅमसंगचे पण त्यांनी बोलले की रिबोट्स कंपनी खूप चांगली आहे ह्याच्या सगळ्या क्वालिटी वगैरे भरपूर काही चांगलं आहे ह्याची गॅरंटी वॉरंटी चांगली आहे आणि मार्केटमध्ये खूप जोरदार याची डिमान आहे तर म्हणून मग मी दुकानदाराच्या म्हणण्यानुसार मी रिबोट कंपनीचे हेडफोन घेतले ब्ल्युटूथवाले पण जेव्हा ॲक्च्युली वापरायला सुरू केलं तर त्या वेळेस असं कळलं समजलं की त्या ब्ल्यूटूथ हेडफोनची बॅटरी बॅकअप खूपच कमी होती चार्जिंगला खूप वेळ लागत होता त्यानंतर त्याची जे कनेक्टीव्हीटी होती ती डिस्कनेक्ट होती घडीघडी आपल्याला आवाज क्लिअर येत नव्हता आवाज फाटल्यासारखा ऐकायला येत होता त्यामुळे बराचसा त्रास त्या हेडफोनमुळे झाला फोन लागला की फोन ॲटोमॅटीक कट व्हायचे साउंड चालला जायचा डिस्कनेक्ट ह्या काही बऱ्याचशा गोष्टी त्या हेडफोनमध्ये होत्या तर जेव्हा दुकानदाराने जे सांगितलं त्यामधलं कुठल्याच प्रकारचे त्यामध्ये काही घडलं नाही उलट त्याचे साईडइफेक्ट या चुकीचं झालेलं आहे आणि ते वापरण्यात एवढा त्रास झाला एवढा मानसिक त्रास झाला की भरपूर त्यामुळे ते रिबोट कंपनीचे हेडफोन ब्ल्यूटूथवाले हे खरंच खराब आहेत